हॅलो अरे काय करतं का अरे मी का म्हणा तो आता वादले किती बघ मी का म्हणतं आपण दुप तीनच्या पिक्चरा जाऊ या अरे मग आरे इकडे एका म आमच्या आराध्यात तीन वाजता भेरा भेरा लागलो जाऊ या बघू या

आवडता मग मालवणी हां हां हां पण तू काहीतरी म्हणाला ता तू काल काहीतरी दुसरं पिक्चर सांगतो खो तो नपरे देवानंद देवानंद आप देवानंद झाला आता कित्ती वर्षं ती पिक्चरं बघितलं होतं मी ते एका काय अर्थ नाही ते आता काय नाही मी आहे तो काय झाला आज सकाळी माकाय माहीत नाही आता सकाळी तो माका भाऊ गावल्लो तो वास हां तो म्हणा बरं तो बेऱ्या लागला पिक्चर येवया का तर त्याका मी आता फोन केलं तर तो म्हणालो ना आता माका मी माका झोपायचो टाइम झालो चार वाजता नाही उठाचं म्हणून हां तर आणि तिकिटं नाही आता ऑनलाईन बघलंय तर तिकडे या नाय ना रेंज नाही ह्यावे म्हटलं आता ऑनलाईन काढूचा प्रयत्न करायचा म्हटले पेण मजा नाही मग सुवास नाही हां तू सुवास म्हटल्या तू तू सुवास आणि आपण असे जाऊ या असं विचार केले पण हाचा काय खरा नाही तर म्हणन तुमका फोन केलंय तर नक्की तु काय कसं तुझ्याकडे आता माझा वाटतं पावसाड हा रे भरांनीला कसं जाऊ या

कसं हां हां नाही करे तर आय ॲडजस्त बा पिक्चर बरोवा आणि तो खई खई असं का थोडंसं बाहेर काढायचं फॉरेनार कसं जाऊन इलेलो आ तो पेपरावेपरा वाचलाला आम्ही हां हाय हाय हाय हां हां हां हां हां नाही पण तू नक्की सांग म किती वाजता खं येतलं त्याच्या त्या दिवशीर काय नको मी आपलं वाट बघत रवलं आणि तू तिसरीचकडे गेलं तसा नको नक्ष माझ्या घराकडे किती वाजता येतलं हरकत नाही चल चल मी आता अडीच वाजता वाट हरकत नाही अडीच वाजता मी वाट बघतो आहे ओके चल ठीक आहे ओ हां बघतोय पीक काय बिया नको काय काढते ओके चल ओके